हाय शुभ्रा कशी आहेस मी रिद्धी बोलते आहे अगं हो हो कशी आहेस बाकी काय अगं माझं तुझ्याकडं थोडं काम होतं बिझी आहेस का नाही नाही दोन ते तीन मिनिटंच लागतील फार वेळ नाही घेणार मी तुझा हां अगं ते काय झालं आहे मला ना माझ्या डिजीलॉकरमध्ये काही फोटोजचा बॅकअप ठेवायचा होता मी ते मागच्या वेळेस केलेलं पण मला आता ते आठवत नाही आहे तू जरा सांगशील का हो म्हणजे काय झालं आहे माझे जे जुने फोटो होते ना ते डिलिट झाले गं खूप दिवस झाले त्याला पण हे फोटो खूप महत्त्वाचे आहेत ह्या फोटोंचा बॅकअप राहिलाच पाहिजे म्हणजे तू मला स्टेप्स सांग तसे मी करेन अच्छा हां अच्छा हां मी हे बटन क्लिक केलं आहे आता पुढे हां हां हां चालेल अगं ते साधारण कसे दहा ते वीस फोटोज आहेत खूप महत्त्वाचे आहेत गं आमच्या फॅमिलीचे ते मी डिजिटायजेशन करून घेतलेत ना ते फोटोजचं तर मग मी तर मग म्हणून मग त्यांचा बॅकअप ठेवणं गरजेचं आहे मागच्या वेळचे फोटो डिलिट झाले गं मला माहीत नाही कसे झाले म्हणजे मी ते केलेले बॅकअप पण मला आता ते आठवत नाही आहे हां हां चालेल चालेल अच्छा हां इथे जायचं आहे का नेक्स्ट ओके ओके थांब हां एक मिनिट हां हां पुढे हां हां चालेल मी ह्या स्टेप्स लिहून घेते म्हणजे मला नेक्स्ट टाइमसाठी लक्षात राहील पुढे अजून काय फोटोज महत्त्वाचे असतील तर ते मला ठेवायला बरे पडतील ना हां हां चालेल चालेल हां चालेल अच्छा हां ओके ओके आता हे नेक्स्ट अच्छा सबमिटचं बटन क्लिक करू का ओके झालं आहे झालं आहे थँक यू बरं का शुभ्रा सॉरी तुझा वेळ घेतल्याबद्दल चल बाय